जो सिस्काचा इअरफोन मी घेतलेला आहे आता काही दिवसांआधी तर या इअरफोनची क्वालिटी मला बरोबर मिळालेली नाही आहे आवाज जो आहे मधेच ब्रेक होतो आहे आवाज कमी जास्तपण करता येत नाही आहे बटणा ज्या आहेत त्या बटणा खराब झालेल्या आहेत काहीच काम करत नाही आहेत बटणा माझा आवाज समोरच्याला जात नाही आणि समोरच्यांचा आवाज मला येत नाही आहे तर आवाजाचा हा एक प्रॉब्लेम आहे त्यानंतर या इअरफोनची जी वायरिंग आहे वायरिंग पण अतिशय खराब आहे कारण मध्येस तो वायर जी आहे तो तुटलेला आहे ब्रेक झालेला आहे याला रिपेअर सुद्धा करता येत नाही आहे आणि याचे जे बडस् आहेत तर बडपण खूप हार्ड आहेत तर ते कानामध्ये टाकलेत की अतिशय रुततात आणि हा जो प्रोडक्ट आहे अजिबात आवडलेला नाही आहे या प्रोडक्टमुळे मला कुठलाही फायदा झालेला नाही आहे